लाठीकाठी हा भारतातील एक प्राचीन आणि लोकप्रिय मार्शल आर्ट प्रकार आहे विशेषत उत्तर भारतात महाराष्ट्रात आणि इतर प्र काही राज्यांमध्ये याचा सराव केला जातो लाठी म्हणजे काठी किंवा दांडक आणि हा मार्शल आर्ट प्रकार मुख्यतः काठीचा उपयोग करून केला जातो लाठीकाठीचे तंत्र लाठीकाठीमध्ये लाठ्या वापरून लढाईचे विविध तंत्र शिकवले जा या काठ्या साधारणमध्ये सहा ते आठ फुट लांब असतात आणि त्यांचा वापर प्रतिपक्षाशी लढण्यासाठी केला जातो या तंत्रात खालील कौशल्यांचा समावेश केला प्रहार आणि बचाव विविध चाली आणि फिरकी तंत्र शारीरिक संतुलन आणि लवचिकता प्रतिकार क्षमता असे विविध केले जातात त्यात उपयोग केले जातात त्यामध्ये पहिला म्हणतात ते बगलशज मग म्हणतात बाजूशज मग त्यात प्र प्रकार असतात की डावा पाय पुढं डावा हात वरती उजवा हात खाली मग आधोमार शिरोमार त्याचप्रमाणे परत उजवा पाय पुढं डावा खात खाली उजवा हात वरती परत अधोमार शिरोमार मग सिंगल हॅन्ड एका हातानं आधोमार शिरोमार मग पाय बदलत पाय बदल त्यानंतर परत बगल मारायची त्यानंतर परत डोक्यात प्रहार असे काही प्रकार असतात त्यात ही थोडक्यात माहिती झाली लाठीकाठी मार्शलबद्दल धन्यवाद